विविध कुजिन बनवण्याचा माझा अनुभव म्हणजेच की वेगवेगळ्या प पदार्थाचे भारतामधील डिशेस म म्हणजेच की जसे पोहे शिरा मॅगी पास्ता नूडल्स अशापकार प्रकारचे आणि कोणते कुझीन बनवण्यासाठी सर्वात सोपे जाते ते आहे मॅगी मॅगीसाठी जर सर्वात सोप्या पद्धतीने गेलं तर मॅगी बॉईल पाण्या गरम पाण्यामध्ये बॉईल करून त्यामध्ये मसाला टाकून बनवता येते किंवा अजून ती चवदार लागण्यासाठी त्यामध्ये आपण विविध प्रकारचे भाजीपाला कांदा टमाटर मिरची टाकू शकतो हे आहे व्हेजिटेबल मॅगी आणि मी आधी सांगितली होती साधी बॉईल मॅगी अशा खूप प्रकारच्या विविध मॅगी मॅगीच्या कंपनी असतात पण सगळ्यात चांगली मॅगी कंपनी म्हणजे टू मिनिट्स